प्रवास करताना आपली जी लाल बस आहे महाराष्ट्र राज्य मंडळाची आपण त्याला लाल डबा म्हणतो तर त्यांचे जे दर आहेत तिकिटांचे ते भरपूर कमी आहेत सवलतीच्या दरांमध्ये आहेत त्यामध्ये वृद्धांना पण हाफ तिकीट आहे आणि महिलांना पण आता हाफ तिकीट झालेलं आहे त्यामुळे त्याचा फायदा पन नक्कीच सर्वजण घेतात त्या व्यतिरिक्त आपले जे ट्रेन आहेत ट्रेनही बऱ्याचपैकी म्हणजे स ॲटलीस्ट स्लीपर क्लाससाठी आणि जनरल क्लाससाठी भरपूर कमी पैसे आहेत त्याचाही लाभ आपण घेतो त्या व्यतिरिक्त म्हटलं तर आपण जे शाळेचे शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत तर त्यांनाही सवलतीच्या दरामधे पासेस मिळतात आणि रोडने जाताना पण जे जे शेअर रिक्षा वगैरे आहेत शेअरिंगमुळे एकतर डिझेल पण वाचतं आणि आपले पैसे पण वाचतात तर त्याचाही लाभ कधीकधी मी घेतो